जर आपण मानसिक आरोग्याबद्दल बोललो तर आजकाल खूप लोकांची अशी प्रॉब्लेम आहे खास कलकी नवनवीन लोकांची आजकालच्या लोकांची की त्यांना असं वाटते की आपण पागल होत चाललो वगैरे वगैरे कारण की हे सगळं म्हणजे आपण बघितलं तर मोबाईलचेच परिणाम आहेत एका प्रकारे आणि तसं म्हटलं तर आजकालच्या युगात असं झालेलं आहे की लोक एकटे एकटे राहूनसुद्धा मानसिक हालतनी खूप त्यांच्यावर परिणाम होतो पण असं ना नाही व्हायला पाहिजे त्यासाठी पर्याय जर म्हटला तर तो असाच राहील की लोकांना आपल्याला स्वतःला कशात न कशात गुंतून ठेवलं पाहिजे तसं म्हटलं तर पुस्तकं वाचले पाहिजेत आपल्या लोकांत मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जायला पाहिजे जेणे की म्हणजे त्यांचं जे मन आहे ते खूप म्हणजेअसं एकटे एकटं नाही राहील त्यांचं मन कशात कशात बिझी असलं तर खूपच चांगली गोष्ट आहे जेणे त्यांना मानसिक तणावसुद्धा कमीच राहील तर असा माझा पर्याय आहे